मान्सून हंगाम याविषयी बोलायचं झालं तर जून मध्ये जो मान्सून चालू होतो तो इकडूनच आमच्या भागातूनच चालू होतो त्यामुळं सहा सात जून नंतर जो पाऊस येतो तो चालूच होतो पावसाचं प्रमाण इकडं खूपच आहे त्यामुळं पाऊस बरंच असा पडत असल्यामुळं लोकांना त्याचा फायदाही होतो काही वेळा महापुरामध्ये लोकांचं नुकसानही होतं त्यामुळं काही शेतकऱ्यांना म्हणजे शेतातील महत्त्वाचं जे उत्पादन घ्यायचं असतं हे ही त्यांना मिळत नाही पुरेसा नफा देखील मिळत नाही त्यामुळं काही वेळा ह्या पावसाच्या प्रमाणावर देखील लोकांची प्रगती ठरून येते